खेळाबद्दल ग्रामीण लोकात लेल असे खूप सारे मत आहेत जे चांगल्या पद्धतीचे असतात आणि गावामध्येे खेळ झाले पाहिजे असे प्रतिष्ठित नागरिकसुद्धा इच्छुक असतात आणि प्रत्येक खेळ हा न इंटरनॅशनल लेवलपर्यंत जावा असे गाव लोकांची इच्छा असते आणि आपल्या गावातला प्रत्येक विद्यार्थी हा चांगल्या पद्धतीचं एक ओळखी घेऊन समोरच्या क्षेत्रामध्येे गेला पाहिजे आणि गाव विकसित झाला पाहिजे